हो मला लिहायची इच्छा आहे पण काही संवेदनशील विषयांवरती लिहिताना शंका येतात धर्म जात राजकारण यासारखे विषय हे वर्ज मानले जातात त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील का याची भीती वाटते पण अशा विषयांवर संवाद झाला पाहिजे हेही महत्त्वाचे आहे मी शब्दांची काळजीपूर्वक निवड करून विचार मांडण्याचा प्रयत्न करत असते